हा बोलते आहे मॅडम आपण कोण हो मॅडम हे सगळं खरं आहे पण मला सध्या हे विचारायचं आहे हॉस्टेलला ॲडमिशन घ्यायची आहे की डे बोर्डिंगला ॲडमिशन घ्यायची आहे म्हणून मी तुम्हाला विचारते

तर के जी आता ठीक आहे मॅडम आवाज आवाज ये हा तर ट्वेंटी टू थाउजंड स्कूल फीज आहे मॅडम फोर थाउजंड आपले स्टेशनरीसाठी असतात स्टेशनरीमध्ये तुम्हाला दोन यूनिफॉर्म्स मिळतात एक असतो सोबत तुम्हाला बुक आणि मुलांचे शूज सॉक्स या गोष्टी मिळतात स्टेशनरीमध्ये आणि बस फी जी आहे ती टेन थाउजंड आहे

काय म्हटलं मॅडम हो मॅडम हे सर्व फीज वेगवेगळ्या आहेत स्कूलची फीज थर्टी टू आहे स्टेशनरी फीज फोर थाउजंड आणि आपली बस फी जी आहे टेन थाउजंड आहे ॲकॅडमिक फी हो मॅडम कारण के जीचा पण सिलॅबस मो मोठा असतो त्यांचे बुक स्टेशनरीचे पण प्राइस वेगळे असतात आणि स्कूल फीज पण त्यांची जास्त असते स्कूल फीज आहे ॲडमिशन मॅडम दोन दिवसानंतर चालू होणार आहे तर हा तर तुम्ही येऊन जाऊ शकता स्कूलला त्याच्या आधी तुम्हाला मुलांचे इंटरव्ह्यू द्यावे लागतील स्कूलला त्याच्यावर आपण डिपेंड करू की मुलांची ॲडमिशन आपण ठेवणार आहोत घेणार आहोत की नाही नाही मॅडम पूर्ण बेसिक असते मुलांचे बेसिक नॉलेज जे आहे चेक केलं जाते जे त्यांचं प्रिव्हिअस स्कूलला झालेलं आहे लर्निंगमध्ये त्याच्यावर आपण एक छोटासा पेपर देतो आणि त्याच्यामध्ये जर मुलांना छान मार्क्स असले तर आपण मुलांना नेक्स्ट क्लासला ॲडमिशन देतो हो मॅडम घेत होते मुलांना आपण करून घेऊ मुलांकडून आणि त्या पेपरमध्ये काही मुलांना खूप हार्ड लेव्हलचे क्वेश्चन राहणार नाही आपण त्यांच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना बेस्ट देण्याचाच प्रयत्न राहणार आहे आपल्याकडून हो नक्की या मॅडम थॅंक्यू मॅडम